हॅलो अजिंक्य हा कशासाठी फोन केला होता बरं तुला पासपोर्ट काढायचा आहे हा हा हा त्याच्यासाठी जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे माझी बरं मी एक काम करते डि डिजिलॉकरवर माझे जन्म प्रमाणपत्र अपलोड करते आणि नंतर तुला सामाईक करून घेते अरे नाही आभार मानायची काही गरज नाही आणखी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे का असल्यास कळव हा हा ठीक आहे हा बाय